हां मी मी ट्रेकर्स तुमच्या पेजचं इन्स्टावर ॲडवर्टाईज पाहिली होती तर ॲक्च्युली मला आता जी तुमची ह्या वीकेंडची ट्रेक आहे सिंहगडला तरी हां

हां तर मला जॉईन व्हायचं आहे तुमच्या सिंहगड ट्रेकला आणि मी राहते मुंबईला त्यामुळे तिथे ॲडव्हर्टाईजमध्ये होतं पुणे आणि मुंबईचे लोक येऊ शकतात तर त्याबद्दल पण थोडी माहिती हवी होती की काय ट्रान्सपोर्टची काय सुविधा आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी किती वाजता निघायचं काय सगळं हो येऊ शकते पण तुमच्या पोस्टरवर हे लिहिलं होतं की ट्रान्सपोर्ट अवेलेबल म्हणून तर तुमची काही ट्रान्सपोर्ट गाय गाडी वगैरे आहे का मुंबईवरून ओके

हां हां

ओके ओके ओके चालेल आणि अजून म्हणजे मी पहिल्यांदाच ट्रेक करते मी याच्या आधी ट्रेक केले नाई आहे कधी सो मग काय इसेन्शियल गोष्टी आहेत ज्या मी कॅरी करायला पाहिजे वगैरे हा हा हो हं

हां हां हो हां ओके ओके ओके चालेल आणि आता मी पुण्याला येतीचए तर मी असं ऐकलं आहे की पुण्याच्या आसपास अजून ट्रेकिंगसाठी एम्प्रेस गार्डन किंवा ओशो पार्क वगेरे आहे तर तिथे मी कसं जाऊ शकतो किंवा तिथल्या काय करून ओके एमप्रेस गार्डन ओके हां हां ओके ओके ओके चालेल ॲक्च्युअली मी कुठेतरी वाचलो होतो त्यामुळे मला कन्फ्युजन झालं चालेल ओके थँक्यू तुम्ही तुमचे सगळे डिटेल्ससुद्धा मला व्हॉट्सअप केले तर मला कळून जातील बाकीच्या गोष्टी

बरं बरं ठीक